आता अमरावती जिल्ह्यात जर पाहिलं तर सगळे सण होते दिवाळी होते होळी होते संक्रांती होते गणपती होते दुर्गादेवी असते पोळाही होते आमच्या कास्तकऱ्याला पोळा जास्त माहीत राहते पोळ्याला कसं आपलं बैलाचा सण राहते म्हणून त्याच्याबद्दल जास्त माहिती राहते सण तर सगळेच होते आता दिवाळी करायची झाली तर त्याला सगळ्याच समजा आपल्या जिल्ह्यात काय पूर्ण भारतातच होते होळीही होते ते साजरे करायसाठी तर काय आता पोळा साजरा करायचाय तर पोळ्याला काय असते तर आपले बैल ते बैल धुवा लागते बैल धुतलं की मग ते लै साफसफाई केली ते ली आपलं सजवा लागते मग त्याच्या अंगावर झूल टाका त्याला शिंगाला रंग द्या असं अलग अलग आपण काम करून त्याला सजवून काय नाही बाजारात ते सगळे गावातले बैल जमा होते आणि ते सगळेच्या सगळे बैल मग तिथं सा गावातलं सरपंच येते ते मग ज्याचं जास्त चांगलं सजवला असला त्याला चांगलं हे देते बक्षीस बिक्षीस देते मग तो काही नाही मग तो बैल आपला गावात फिरते त्याचा मालक घेऊन घरोघरी जाऊन आपली पोळी जमा करते एक बैलाचा सण म्हणून राहिले त्या दिवशी बैलाजवळून काही काम बीम केले जात नाही बैलाला मस्त आराम राहते त्या दिवशी नागपंचमी असते नागपंचमी कशी आहे तर नागाचं समजा आता कास्तकऱ्याला वावरात आपल्याला सर्प दिसला नाही पाहिजे सर्प दिसला तर त्याला काही नुकसान नाही केलं पाहिजे म्हणून एक दिवस म्हणून नागाची पूजा केली जाते ते नागाची पूजा करून त्याला काय नागपंचमीच्या दिवशी शिरापुरीचं जेवण करा त्या नागाला आरती बिरती द्या मंदिरात नागोबाच्या अन् तिथं जाऊन त्याला दूध पाजा असं प्रकारे केलं जातं समदं जर आपलं कधी गणपती असते दुर्गादेवी असते हे तर आज काय आहे सगळे इकडे पण पहिलं कसं होतं पहिलं चांगलं होतं पहिले आपले शांतता राहे शांततेने गणपती बिणपतीचा शिरो वललेला आहे आता काय झालंय डी जे गीजे आले तेव्हापासून सगळे दारू दारूचं प्रमाणही लय वाढलं लोक काही नाही ते दारू पिते अन ते डी जे वाजवते आणि त्याच्यावर पोकळच्या पोकळ गाणे लावते आणि ते नाचते सारा तमाशा करून टाकलाय तर पहिलं मस्त होतं आपलं शांततेत कोणताही कार्यक्रम होऊन जाई आता असे नवरात्रीचेही तसंच नऊ दिवस माहेरी पूजा करते बाया हे करते ते करते रंगारंगाच्या साड्या घालते बापा आणि तेवढंच नाही तर नऊ दिवस उपवासही करते आजकाल आणि शेवटच्या दिवशी काय तर ते डी जे गीजे सांगते त्या डि जेवर दारू पिऊन नाचते लोक असे त्योहार मनवले जाते